आमच्या भागामध्ये पिण्याच्या पाण्याचा खूप तुटवडा आहे त्यामुळे नळावर जवळपास सर्व स्त्रियांचे पाण्यासाठी भांडणं होत होते आणि ते भांडणं इतके टोकाला जायचे की एकमेकांबद्दल द्वेषाची भावना निर्माण होत होती ही खूप मोठी समस्या आमच्या भागामध्ये होती